नमस्कार माझं नाव स्नेहल आहे मी रामभाऊसोबत बोलते आहे ना मी नेहमी तुमच्याकडनं कॅब बुक करत असते ओळखलं ना मला आता पाच सहा दिवसासाठी तू गाडी बुक करायची होती सहलीला जायचं आहे मला पाच सहा दिवसासाठी मी पाच सहा लोकांसाठी कुटुंबातील लोकं आम्ही चाललो आहे फिरायला तर गाडी मिळू शकेल ना तुमची आणि मला काही सूट पण साठी पण बोलायचं होतं मला काही सूट मिळेल का दहा पर्सेंटपर्यंत तर तरी मिळालं पाहिजे कारण तुमच्याकडे मी नेहमी गाडी तुमची बुक करत असते आणि नेहमीची ग्राहक आहे त्याच्यामुळे मला सूट पाहिजे होती मिळू शकेल ना